आपला देश हा कृषीप्रधान असल्यामुळे सगळ्यात महत्त्व शेतीला आहे आणि सगळ्यात मोठा रोजगार देखील शेतीतूनच मिळतो त्यामुळे तरुणांना नवीन नवीन क्षेत नवीन नवीन प्रयोग आणि नवीन नवीन पिकांचं वाण ह्या सगळ्या गोष्टी आकर्षित करत असतात जे आपल्या पारंपरिक शेतीपद्धती होत्या त्या मानाने आता शेतीचं महत्त्वही वाढत चाललेलं आहे आणि कमी जागेत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल यावरती तरुणांचा भर दिसतो त्यामुळे एखादं नवीन वाण किंवा एखाद्या बियांचं चांगलं योगदान ह्या क्षेत्रात खूप होताना दिसतं तर नवीन बी बीयाणे चांगलं मशागत करण्यासाठी वगैरे चांगल्या वाहनां चांगल्या उपकरणांची पण संधी याच्यात आहे त्याचप्रमाणे जे पण पाण्यासाठी पाणी बचतीचे म्हणजे स्प्रिंकलर असतील ड्रिप इरिगेशन असेल या सगळ्या गोष्टींचा आता विपुलतेने वापर होताना दिसतो एकूणच शेतीतील प्रगत शेतकरी हा चांगलं उत्पादन काढून आणि चांगलं मार्केट पण मिळवून जातं आता या शेतीला शेतीच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ पण मिळवतो एकूणच शेती हा स सगळ्यात प्रोग्रेसिव्ह असा क्षेत्र आहे असं मला वाटतं